आजकाल मुलांना जी भाषा मराठी ती शिकवायलाच पायजेत कारन जर मुलं जर मराठी शिकले नाई सर्व इंग्लिश मिडियम मुखे जर शिकले तर त्याचं आपल्याला जो सांस्कृतिक आय सार्वजनिक उपक्रम आय ते राबवता येनार नाई त्यांना इंग्रजी मनजे मराठी बोलता येनार नाई आनि लिहिता येनार नाई त्याच्यामुळे जी आपली मातृभाषा आय मातृभाषा ही राहनार नाई आनि सर्व इंग्रजीच बोलू लागतील किंवा हिंदी बोलतील त्याच्यामुळे मुलांना मराठी भाषा ही शिकवने आवश्यक आहे आनि शिकवायला पायजेत अशे मला वाटते